धाराशिव नगराम नगरापासूनच अगदी पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरच एक तुळजापूर म्हणून गावा तीर्थक्स स्थ स्थळ आहे त्या तीर्थस्थळात भवानी देवीचं मातेचं मंदिर आहे त्या भवानी मातेचं मंदिर हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताला पाया पडण्यासाठी अगदी कर्नाटकातून आणि सगळे भाविक लोक तिथं जमतात नवरात नवरात्रामध्ये तर पायी चालत जां पायी चालत येऊन त्या भावानी देवीचं दर्शन घेण्याची प्रथा ही पारंपरिक प प्रथा पडलेली आहे आणि तसंच इकडं एक हातला देवी मंदिर म्हणून तिचंच उप तिचाच उपप्रकार किंवा तिचीच बहिण असं म्हणता येईल म्हणून ते हातला देवी ती आहे ती डोंगरावर आहे धारशिव नगरामधून एक पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे ती अगदी पूर्णवर टेकडीवर जाऊन टेकडीवर आहे आणि तिची आख्यायिका असं म्हणता येईल की बस झालं पुन्हा कमी पडेल